हॅलो मी मत्सगंधा बोलत आहे देवगड हॉटेल ना मी तुमच्याकडे जेवणाची ऑर्डर दिलेली होती पण ती आत्ता ऑर्डर मला रद्द करायची आहे कारण माझ्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी मी पैसे देऊ शकत नाही इतर कुठली जर पद्धत असेल फोन पे किंवा मग पे टी एमद्वारे तर मी तुम्हाला पेमेंट करू शकते काय तुम्ही कॅश ऑन डिलिवरीच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही ह्याच्याने पैसे घेऊ शकता का नाहीतर मग माझी ऑर्डर जी आहे ती तुम्ही कॅन्सल करून द्या